मराठी भाषा ही खूप छान भाषा आहे आणि मराठीसारखे भाषा कुठलीच भाषा नाही आहे मराठी भाषा जी आहे आपले लोक खूप विसरत चालले आहे इंग्लिश भाषा आल्यामुळे पूर्ण साईडला इंग्लिश इंग्लिश असं याचंच प्रयोग होऊन राहिला आहे मराठी संस्कृती आताच्या काळात सर्व विसरत चालले आहे